हॅलो हा कसे आहात मी पण मस्त आहे आणि तिकडचं वातावरण व्यवस्थित आहे हो आणि आणि जेवणाचं काय कशी सोय आहे ओके हां आणि मग कुठे ऑफिसपासून लांब आहे की कसं आहे ते ऑफिस बरं आणि मग ते गेस्ट हाऊस ते ऑफिस क्वॉर्टर्सच असतील नाही का हा हा मग सिंगल रूम की डबल बेड कसं आहे जेवणाची सोय नाही आहे हां पण मग तुम्ही मित्र मित्र राहता की कसं सिंगल आहे हां बरं मग सोबत

हां हां नाही मला वेळच मिळाला नाही उद्या मी हाफ डेने जाईन आणि मग ते बँकेत जाऊन चौकशी करेन ते काही डॉक्युमेंट्स के वाय सी करायचे होते काहीतरी हं त्यांचा फोन होता मेसेज होता पण मला वेळच नाही मिळाला कारण की बँक तीनला बंद होते तर मग उद्या हाफ डेने जाईल सकाळी बँकेत जाईल आणि मग तिथून तशीच ऑफिसला जाईल अजून काही आहे आहे बरी आहे चाललं आहे ना त्यांच्या शाळा आणि ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत हां हो हो सगळं व्यवस्थित आहे अजून काही पावसाला सुरुवात झालेली नाही आहे हं हां आणि ड्रायविंग लायसन मिळालं का रिन्यू केलं की काय हां पण हां हां घरच्या ॲड्रेस मग मेसेज आला की तशी कल्पना द्या हां म्हणजे मग घरात कोणीतरी उपलब्ध असलं पाहिजे ना तर मग ते कुरिअरवाले पुन्हा रिटर्न जातात हां हां अजून काही असं हां हां हां बरं हां बरं चालेल ना अजून बाकी दुसरं काही नाही आहे न मेसेज मोबाईलवर लाईट बिलच काही आलं किंवा आणखी कुठले मेसेजेस आले कारण की सगळीकडे तुमचा नंबर गेलेला आहे त्यामुळे तेवढे फक्त मॅसेजेस हो हो हो हो ठीक आहे चालेल चला काळजी घ्या मग हं बाय बाय